हॅलो हां हो ना हो बोल हां हां हो आहे ना बोल ना बरं बरं कशाची अच्छा अच्छा

हो का बरं बरं सांगते ना सांगते ना तर किती लोकांची बनव बनवायची आहे पन्नास साठ लोकांची बनवायची आहे तर क कमीत कमी पाच एक किलो डाळ लागेल तुला आणि पाच कि पाच किलो डाळ ही आधी चांगली स्वच्छ धुवून ती शिजवायला ठेवायची चांगली शिजली ती आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर विलायची आणि काय म्हणते त्याला तर जायफळ हे टाकून चांगलं खूप पूर्ण पाक येऊ द्यायचा त्याचा असा चांगला आणि तिथपर्यंत शि शिजवायची ती हलवतच रहायचं त्याला छान आणि मग तेवढं पूर्ण झाल्यानंतर एक तर पुरण वाटीमधे ते पूर्ण बारीक करून हो आणि पूर्ण साखर साखर त्या पाच किलो डाळीमध्ये डाळीमध्ये पाच किलो साखर टाकायची हो आणि हे पूर्ण झाल्यानंतर पुरण वाटीमधून ते पूर्ण काढून मग आणि कणीक त्याच्यासाठी खूप छान मळायची अशी म्हणजे एकदम अशी खूप घट्ट नाही खूप पातळ नाही मध्यम अशी चांगली असली पाहिजे एकदम मऊ मऊ आणि पाती लाटून छान मग त्याच्यामधे ते गोळे भरत जायचे अशा प्रकारची आहे ती आणि पुरण लाटायची आणि छान मग मस्त तव्यावर थोडंसं तूप वगैरे असं टाकून छान बनवायची त्याला तिला आहे की नाही हां पाच किलो डाळ आणि पाच किलो साखर पाहिजे त्याला तितकीच साखर पाहिजे हो हो हो हो

त्याला पाच एक मिन नाही गं डाळ शिजल्यानंतर साखर टाकल्याच्यानंतर त्याला पाक येईपर्यंत फिरवतच राहावं लागते हो हो हो हो हो ठीक आहे मग हो